पहिली जी शेती होती आणि आताच्या शेतीमध्ये हा जमीन अस्मानची तफावत आहे पहिले शेतीमध्ये शेणखत म्हणजे गुरा ढोराचं शेणखत टाकत होते तर त्याच्यापासून भाजीपाला सगळंच आपल्याला उत्पन्न मिळत होतं एवढंच होतं की त्याचं पर्सेंटेज कमी होत होतं त्याच्यामुळं काय आहे की तेवढं अनाज पिकत नव्हतं पण आता या ज्या परिवर्तनानुसार अन रासायनिक प्रक्रियानुसार जे आता शेती जी मटेरियल टाकता रासायनिक खत रासायनिक खत रासायनिक फवारणी रासायनिक सीड याच्यापासून जमिनीची पोत खालावली आहे पोत खालावली आहे म्हणजे त्याची कॅपिसिटी जास्तीत जास्त दोन नाही तर तीन वर्ष पुन्हा दुसरं शिड घेतलं तीन वर्ष चांगलं पुन्हा नापिकी तर हे जे रासायनिक खत वापरून जमिनीची पोत हलकी करून इकडं लोकांच्या बीमाऱ्या वाढण्यामध्ये प्रादुर्भाव होत आहे कारण की त्याच्यामुळं जंतू ना अजून पैदा होऊन राहिले आणि लोकांच्या प्रकृतीला ते आताची प शेती पद्धती हे हानिकारक आहे त्याच्यासाठी शेती पद्धती उभारणी जर करायची असेन तर जुन्या पद्धतीनंच केली पाहिजे आणि जुन्या पद्धतीनंच हे केली तर आपल्याला आपला शेतकरी किंवा शेतकरी हा समृद्धी होईल आणि भारतही समृद्धी होईल आणि ह्या रासायनिक खतामुळे सगळ्या बिमाऱ्या उत्पन्न होत आहे याला आपण माणूसच दोषी आहो कारण का शास्त्रज्ञ हा शास्त्रज्ञा प्र प्रकारे करते शेतीचं परीक्षण नाही करत काही नाही करत उठसूट आपलं रासायनिक खत टाक आणि होय अलग उठसूट रासायनिक खत टाक आणि होय अलग असा प्रकार चालू आहे